शेतीसंबंधी बोलायला गेले तर भरपूर काही असे बोलण्यासारखे आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामधेसुद्धा वेगवेगळ्या भागामदे वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते जसे की कापसाची शेती केली जाते उसाची शेती केली जाते आपली तांदाची शे शेती केली जाते पण ह्याचं शिक्षण हे फक्त शेतकऱ्यांपूरच मर्यादित असावं का तं नाही तर हे आत्ताच्या पिढीलासुद्धा त्याचं महत्त्व कळलं पाहिजे की शेती म्हणजे एक जर आपण एक वेळेचा आपण जर भात जेवतो तर तो भात उगवण्यासाठी त्याचं तांदूळ उगवण्यासाठी जे किती कष्ट केले जातात हे कळ हे आत्ताच्या पिढीलासुद्धा कळता कळायला हवं कारण की आत्ताची जी पिढी आहे ती सहज अन्न फुकट घालवते किंवा त्याचं नाश करते पण आत्ताच्या पिढीलासुद्धा त्याची किंमत कळायली हवी त्यामुळे त्याचं शिक्षण हे शाळेच्या मार्फत करायला हवं कारण की शाळेतसुद्धा शाळेतसुद्धा आपल्याला पुस्तकामदे विज्ञानामदे एखादुसरा धडा असा असतो ज्याच्यामदे फक्त शेतकऱ्याबद्दल काही ठराविकलेलं असतं म्हणजे शेतीची आपण कसं उग त्याची पेरणी केली जाते मं कापणी केली जाते अण त्याच्यानंतर मग आपल्या ते शुद्धीकरण करून तो एक तांदूळ आपल्याला आपल्याला आपल्या घरापर्यंत पोचवला जातो पण त्याची जी अखी प्रक्रिया आहे तीही मुलांपर्यंत पोचली पायजे की ती आदी जमीन असते ती सा आपल्याला खणावी लागते त्यासाठी नांगरावी लागते ती त्यासाठी नांगर लागतो बैलांची जोड घेऊन तो नांगर करावा लागतो तर त्याच्यासाठी किती मेहनत असते मग ते पेरणी करावी लागते त्याच्यानंतर पावसाळ्याची वाट बघावी लागते काही काही ऋतू म्हंजे काही काही का जे धान्य असे असतात ज्यांना पावसाळ्याची गरज असते पावसाची गरज असते तर मग पावसाची वाट बघावी लागते जर पाऊस नाही आला तर त्याच अन्नाची नासाडी होते जो पीक येत नाही तेवढं शेतकऱ्याचं नुकसान होतं तर शेतकऱ्याचं नुकसान हे आपलं नुकसान आहे कारण की जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आपल्यालासुद्धा धान्य पुरवठा मिळणार नाही आपलंसुद्धा धान्य जे आपण कदाचित पन्नास रुपयाला खरेदी करतोय तर तेच आपलं कदाची फुडे जाऊन पन्नासं शंभर रुपये व्हायलाही वेळ लागणार नाही कारण की हेच्यामदे पैशापेक्षा महत्त्वा असतं अन्नाला कारण ती जी भावी पिढीसाठी माझी एकच विनवणी असेल की आपण जे अन्न वापरतोय जे आपल्या जितकं आवश्यक आहे तितकंच आपण ते खावं आणि जर जे घ्यावं म्हणजे ताटात आपल्या घ्यावं कारण ते फुकट जाऊन देऊ नये कारण जर ते फुकट गेलं तर आपलं जो शेतकरी भाऊ आहे आपले जे शेतकरी बांधव आहेत ते जी इतकी वर्षभर मेहनत करतात त्या एका तांदळाच्या वाटीसाठी ती मेहनत जी असते ना त्यांची ती वाया जाते त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता खूप झा खूप साऱ्या ठिकाणी शेतकरी संबंधित शिक्षण दिले जाते किंवा खूप सारे शाळा शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत त्यांची पिकनिक अशा ठिकाणी नेली जाते जिते विध्यार्थ्यांनासुद्धा हे सगळं शिकवलं जातं त्याच्यामुळे त्यांना त्याचा मोल कळतं त्यामुळे मला असं वाटतं की आत्याच्या पिढीला पिकनिकला कुठल्यातरी हिल्स स्टेशन किंवा थंड हवेच्या ठिकाणी नेण्यापेक्षा अशा शेतकऱ्यांच्या ठिकाणी न्यावं जिथे त्यांना अन्नाचं महत्त्व कळेल त्या शेतकऱ्याचं महत्त्व कळेल आणि त्याच्यातनंच आपल्या आत्ताची येणारी पुढची पिढी आहे ती ह्या गोष्टीवर रस घेऊन अजून काही कायच्यात फेरबदल करता येतील का किंवा नांगरणीसाठी जसा ट्रॅक्टर आला तसं काही अजून त्याच्यामदे वैज्ञानिक बदल घडवता येतील का ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काम सोप्प होईल आणि खूप जास्त त्यांना पीक मिळेल ह्याची सुधारणा करण्यासाठी सुद्धा त्यांना तितपर्यंत नेणं गरजेचंय आपल्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण देणं महत्त्वाचंय